बचतगट भरपूर चांगलं कार्य करत आहे महिला बचतगट ज्या गावोगावी एका गावामध्ये दोनदोन तीनतीन चारचारपण असतात तर एकतर ते जे गावातील इतर महिला आहेत त्यांना एकत्र आणून काहीतरी त्यांना पोटापाण्यासाठी उद्योगधंदा वगैरे ते मिळून चालू करतात जेवढ्या बायका असतात त्या एकत्र येऊन कोणताही व्यवसाय चालू करू शकतात एकत्र येऊन ते बोलतात वगैरे तर महिला सशक्त होत चालले म्हणजे त्यांना बोलण्याचा एक प्लॅटफॉमपण मिळतो काम करायचा प्लॅटफॉम मिळतो काम करून ते आपल्या परिवाराला मदतच करतात आणि तसंच समाजालापण करतात तर मग बचतगटाद्वारे भरपूर सामाजिक कार्यपण ते करत असतात जसं स्वच्छता मोहीम किंवा दारूबंदी वगैरे असे सामाजिक कार्यपण ते करतात आणि गावच्या सरपंचाच्या बरोबर मिळून ते चांगलं काम करतात भरपूर व्यवसाय त्या जसं गांडूळ खत निर्मिती केली आहे ब महिला बचतगटांनी पापड व्यवसाय आहे असे छोटे मोठे भरपूर व्यवसाय त्यांनी चालू केले आहे गांडूळ खत निर्मितीमुळे शेतकऱ्यांनापण त्याचा फायदा होतो आहे कारण एक नैसर्गिक भरपूर चांगलंसं खत त्यांना मिळतं आणि तेही कमी भावामधे मिळतं तर या सर्व रोजगाराच्या भरपूर संधी बचत गटामुळे उपलब्ध होत आहे